राज्यात मुख्य आरोग्य सेवा प्रदाते कोणते आहेत आणि त्यांचं नियमन कसं केलं जातं यामध्ये असं पाहण्यात येत आहे की जे काही डॉक्टर आहेत नर्सेस इतर व्यावसायिक किंवा खाजगी विरुद्ध सरकारी सुविधा जे पुरवणारे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे तर यामधे पाहतात तर सरकारी डॉक्टरांनी देखील फार महत्त्वाचे स्थान आहे कारण ज्या लोकांना परवडत नाही मोठया दवाखान्यामध्ये उपचार घेण्याकरता ते लोक सरकारी डॉक्टरांना आपले देव मानतात यामध्ये नर्सेसचा देखील तितका महत्त्वाचा आहे म्हणजे प्रमुख भूमिका आहे की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रुग्णाची सेवा करतात त्याप्रमाणे व्यावसायिक खाजगी किंवा सरकारी सुविधा आता व्यावसायिक जर का म्हणजे उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर औषधं विकणारे मेडिकल जे आहेत ते खाजगी आणि सरकारी खाजगीमध्ये फक्त आणि फक्त तो नफा बघितला जातो तर व्यावसायिक जे सरकारी सुविधा पुरवणारा आहे ते जे काही औषधे आहेत ते कमी किमतीमधे विकतात आणि लोकांच्या हितासाठी काम करतात